राज्यातील सर्वांत महत्त्वाचा पारंपरिक व्यवसाय आणि उपजीविका म्हणजे शेती त्याचबरोबर मधमाशीपालन दुग्धव्यवसाय मत्स्यपालन इत्यादी शेतीपूरक व्यवसायदेखील राज्यातील पारंपरिक व्यवसाय आणि उपजीविका म्हणून गणले जातात ते कालांतराने विकसित होत गेले ते कसे ते पाहूयात सर्वा सर्वप्रथम शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जायची पारंपरिक पद्धतीने पिकं उगवली जायची आणि ते धनधान्य भाजीपाला विकून पैसे कमावले जायचे त्याचबरोबर दुग्धव्यवसाय मधमाशीपालन इत्यादी शेतीपूरक व्यवसायदेखील केले जायचे आणि त्यातून पैसे कमावले जायचे पण जसंजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं विज्ञान विज्ञानाने प्रगती केली तशीतशी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्येदेखील प्रगती होत गेली त्यामुळे शेती ही विकसित झाली शेतीत नवनवीन प्रयोग व्हायला लागले तंत्रज्ञान आलं त्यामुळे पिकांची वाढ झाली भाजीपालांची वाढ झाली त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायदेखील वाढीस लागले जसे मधमाशीपालन दुग्धव्यवसाय इत्यादींची वाढ झाली आणि कालांतराने ते अजून अजून विकसित होत गेले महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त तृतीयक व्यवसाय असणारं राज्य आहे तृतीयक व्यवसाय म्हणजे सेवा व्यवसाय महाराष्ट्राचा नागरीकरणाचा दर सगळ्यात जास्त आहे कारण इथे तृतीयक व्यवसायांची संख्या जास्त आहे सध्या कल हा तृतीयक व्यवसाय म्हणजेच जे सेवा व्यवसाय असतील त्यांच्याकडे जाताना दिसतो उदाहरणार्थ शिक्षक डॉक्टर इंजीनियर वकील इत्यादी पण तरीही आजही व्यापार आणि शेती ह्या दोन्ही पारंपरिक व्यवसायांवर राज्यातील बऱ्याच लोकांची उपजीविका किंवा बऱ्याच लोकांचे व्यवसाय ह्या शेतीवर आणि इतर पारंपरिक व्यवसायांवर आजही अवलंबून आहेत